आता भारतीय खगोलशास्त्राबद्दल कायच बोलायचं भारताकडूनच ही खगोलशास्त्राची सगळं सुरू झालं म्हणजे आपल्याकडे तरी पाचव्या शतकापासूनच हे सगळं सुरू झालं आपले वैद्य त्याने आपल्या ग्रंथात लिहिलं आहे सगळी माहिती त्यांचं सगळं ज्ञान त्यांनी आपल्या ग्रंथात दिलं आणि त्याची मदत करून अख्ख्या जगाने खरंच खूप मोठं खूप म्हणजे खूप त्याची मदत घेऊन खगोलशास्त्राबद्दल अजून अजून अजून माहिती काढत राहिले ते नक्कीच आपले भारतीय खगोलशास्त्रांमुळेच तर आपले ऋग्वेद नक्षत्र हे सगळं त्यांनी सांगितलं आता सगळ्यात मोठं नाव म्हणजे आर्यभट्ट त्याने आपल्या ग्रंथामध्ये खगोलशास्त्राचे सगळे सिद्धांत मांडले भास्कराचार्यने कैलेकुलस वर म सगळ्यात महत्वाचे कार्य सांगितले होते तेच म्हणते मी खरंच खूप मोठं काय म्हणतात त्याला योगदान भारतीय खगोलशास्त्राने दिलेलं आहे तर आताच आता आर्यभट्ट आपल्या इंडियाचा सगळ्यात पहिला सॅटेलाईट लाँच केला एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये त्याने तो डेडिकेट केलं सनच्या एक्स रे इमिशनसाठी त्यानंतर चंद्रयान वन इंडियाचा सगळ्यात पहिला लुनार मिशन तो लाँच केला होता दोन हजार आठमध्ये त्यात त्यानी लुनार सर्पेसवर फोकस केलं होतं त्यानंतर होतं मार्स ऑर्बिटर मिशन त्याला म्हणजे छोट्या भाषेत म्हणतात एम ओ एम मॉम हा उच्चार केला जातो तर तो लॉन्च केला होता दोन हजार चौदामध्ये त्यात स्टडी केली जाते मार मार्शियन ॲटमॉस्पियर क्लायमेट आणि कम्पोझिशनबद्दल त्यात सगळी अभ्यास केला जातो त्यानंतर ॲस्ट्रोसॉट भारताचा सगळ्यात पहिला डेडिकेट केलेला वेवलेंथ स्पेस ऑब्झर्वटरी म्हणजे त्यात सगळं वेवलेंथवर ऑब्झर्व्ह केलं जातं तो लाँच केला होता दोन हजार पंधरामध्ये तर भारताने खरंच खूप म्हणजे खूप म्हणजे बोलता येईल बोलता येणार नाही असे त्यांनी योगदान दिलं आहे इकडे तर आपल्या भारताचं असे काय म्हणतात ते खगोलशास्त्राचा मोठा विषय आहे इस्त्रो तर इस्त्रो याने खरंच खूप म्हणजे खूप मोठा वाटा दिला आहे अख्ख्या जगाच्या खगोलशास्त्राला तर आर्यभट्ट हे आपले सगळ्यात मोठेच ग्रेटेस्ट म गणितकार आणि ॲस्ट्रॉनॉमर होते त्यानंतर काय कोणाबद्दल बोलायला घेणार तर भारतीय खगोलशास्त्राचे जनक ज्यांना म्हणलं जातं वैन्यबापू ज्यांना आधुनिक भारतीय खगोलशास्त्राचे जनक असं म्हणलं जातं आणि ते आय गेस दहा ऑगस्ट एकोणीसशे सत्तावीसला इकडे हैदराबादला च आले तसंच त्यांनी पण खराच खूप मोठा वाटा दिला आहे खगोलशास्त्राला भारताच्या भारताचं खगोलशास्त्र हे खरंच खूप मोठं आहे आणि मला त्याचं खरंच खूप गर्व आहे